हा ताई आज आपल्या इथं पोळा आहे की नाही हा तर आप तर मग संध्याकाळी आपल्याला ते पोळा बघायला जायचं आहे हो पोळा हां हां तर मग मला पण यायचं होतं तर मग त्याच्यासाठी मी तुम्हाला कॉल केला होता हो हो हं हं हो हो आमच्या दारी खूप बैल येता तिथे जवळच आहे आमच्या घरापासून तर तुम्ही आणि आपण जाऊ आणि बैलाची पूजा वगैरे करू तुम्ही या मग आमच्या इथे आणि आपण दो दोघी मिळून जाऊ आणि बैलाची पूजा करू ते पाहू पोळा कसा फुटते तिथे इथे खूप सारे बैलं येता

हा हा हा खूप सारा मोठा पोळा असतो आमच्या इथं खूप सारे बैलं येता रंगी रंगीत शिंगाला रंगबिरंगी एक लावलेलं असतं बैलांना सजवलेलं असतं त्यांच्या याच्यावर खूप टिकल्यांचं तसं हे टाकलेलं असतं बैलांच्या अंगावर तुम्ही या आमच्याकडे आपण पोळा बघायला जाऊ आणि दोघी मिळून छान सण साजरा करू पोळ्याचा टायमिंग आपला संध्याकाळचा साडेपाचला असते ते पोळा तर तुम्ही किती पाचला येता का मग हां हां हां हां हां थोडं लवकरच या म्हणजे लवकर जाऊ आपण हा हो तुमच्या मुलांला पण घेऊन येशाल हा आमची मुलं आणि तुमची मुलं सगळे सोबत जाऊ आपण आणि पोळा सण साजरा करू मस्त बघू हां हां या मग

हा हां हां ते हिला हिला गायत्रीला पण सांगशाल म्हणजे सोबत घेऊन येशाल तिला माझी मुलगी तुमची मुलगी आपण सगळे मिळून पोळ्याचा सण चांगला साजरा करू आणि तिथे जाऊ